हॅलो सेंट थॉमस इंग्लिश मीडियम हायस्कूल मी मंगेश पाटील बोलतो आहे माझे दोन मुले आहे एक मुली आणि एक मुलगा आहे त्यांचा माझ्या वन के फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मला तुमची फीस काय काय आहे आणि काय काय फॅसिलिटीज भेटेल अमेनिटीज काय आहे कॅफेटेरिया ते सगळं तुम्ही सांगू शकतात तुम्ही प्रिन्सिपल बोलता आहात ना

एक मुलगी आणि एक मुलगा आहे हो हो हो दीड लाख रुपये ना वर्षाचे आणि त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहे हो लायब्ररी वगैरे सगळं आहे ना तुमच्या स्कूलमध्ये

हो आणि स्पोर्टसमध्ये काय काय असेल स्पोर्टसमध्ये काय आहे तुमच्या स्कूलमध्ये शाळेत हो हो आणि हे जे फीस तुम्ही सांगितलीत दीड आणि दोन लाख ते आम्ही पार्ट पेमेंटमध्ये करू शकतो ई एम आयमध्ये असं काही कशी आहे तुम्ही सांगू शकता सहा महिन्याचे आहे दोन महिन्याचे आहे

त्यांची इंटरव्ह्यू असेल काय त्यांचे इंटरव्ह्यू पण होते ठीक आहे तर मग तुमच्या शाळेचं टायमिंग काय असते फर्स्ट स्टँडर्डचं आणि सेकंड आणि दुसरी कक्षेचं ठीक आहे तर मी काय करतो आज तर मी शुक्रवारी आहे आज मी नाही येऊ शकणार मी एक काम करतो सोमवारी किती वाजता येऊ ओके मी तिकडे येऊन प्रिन्सिपलला भेटायचं आहे ते सांगून येऊ शकतो ना ठीक आहे थँक्यू सर थँक्यू मी करतो सर